माझे नाव दीपा लिंगायत आहे आणि मी लष्कर विभाग हरदास नगरमध्ये राहते माझं माझ्या फॅमिलीमध्ये मी माझे हसबैंड आणखी माझे दोन मुलं आहेत माझ्या हसबंडचं नाव मुकेश लिंगायत आहे आणखी माझं मोठ्या मुलाचं नाव श्रेयश लिंगायत आहे आणि माझ्या लहान मुलाचं नाव निहाल लिंगायत आहे आणि मी हाऊस वाइफ आहे पण मला माझ्या जीवनामध्ये खूप काही करायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही पण मला असं वाटते की अगर मी काही केलं असतं किंवा जास्त प्रमाणामध्ये शिकली असते तर मी मये मी कोणतं तरी जॉब केली असते पण असं काही नाही झालं म मी फक्त आता दहावी दहावी फेल आहे म्हणून मला असं वाटते की मला जास्त शिकायला पाहिजे होतं तर त्या व्यतिरिक्त मला माझ्या लाइफमध्ये मला खूप काही करायचं होता मला मी मी टेंथमध्ये टेंथमध्ये होती तर मला असं वाटत होतं की मी समोर जावून शिकु या काय करू या पण माझा कमी एजमध्येच लग्न झालं मग त्यामुळे मी शिकू पण नाही शकले आणखी समोर काही करूही नाही शकले पण तरीही आता माझे हसबंड म्हणत आहेत तुला काही करायचं असेल तर तू करू शकते पण मला असं मतलब समजून नाही येत की काय करावं आणखी काय नाही म्हणून